मलाना आता मी तुळजापूरच्या बस स्टँडवर उतरले तिथनं मला खरेदी करायची आहे तर मला ओटीचं सामान मुलांसाठी खेळणी किंवा ना नातेवाईकांना द्यासाठी हळदी कुंकू असं घ्यायचं आहे तर कुठल्या दुकानात चांगल्या मिळेल

हा हा हा

हा साडीचोळी घ्यायची चांगली भारीपैकी साडी घ्यायची आहे

हा ते बरं बरं बरं हा हा हा बरं बरं धन्यवाद आणि खेळणीपण घ्यायची तर तिथले लोकं फसवत वगैरे नाहीत ना कोणी प पुजारी वगैरे कोणी

अभिष आभिषेक करायचं आहे ना मला दही दुधाचं वगैरे मग ते ब्राह्मणाला द्यावं लागेल ना

हा नोंदणी नाही झाली आमची गर्दी म्हणे सध्या मंदिरामध्ये होय का धन्यवाद धन्यवाद